नृत्य करताना सर्वांगाचा व्यायाम होतो नृत्य करताना आपल्याला प्रचंड आनंद निर्माण होतो जनरली वेगवेगळ्या आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकाराचं जे नृत्य केलं जातं ते जर तुम्ही शिकलंत तुम्हाला जर दोन तीन प्रकारचे भारतीय नृत्य येत असेल तर तुमच्यातील कला भरपूर विकसित होते नृत्य करताना जो व्यायाम होतो त्याच्याने तुमचं वजन कमी होण्यासही उत्तम मदत होते तुमच्यात भरपूर उत्साह येतो तुम्हाला आनंदी निरोगी छान वाटतं नृत्याच्या सुरवातीला काही नृत्य प्रकारामध्ये ज खरं तर सगळ्याच ठिकाणी म्हणता येईल काही छोटे छोटे व्यायाम हे घेतले जातात त्याच्या सुरवातीला कसं असतं तुम्हाला इंग्रजीत म्हणतो ना आपण वॉर्मअप करावं लागतं तसं स्वतःला नृत्यासाठी तयार करायला काही छोटे छोटे व्यायाम हातपाय हलवणं असे घेतले जातात मग नृत्याला सुरवात करायच्या आधी नृत्यातील नमस्कार हा प्रकार केला जातो म्हणजे एक प्रकारे गुरुला मानवंदना आणि मग त्याच्यानंतर कुठलेही शिक्षक आपल्याला नृत्य शिकवायला सुरवात करतात नृत्यामध्ये अनेक प्रकारे तुम्हाला विशारद किंवा पारंगत होता येतं परीक्षा देता येतात नृत्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचे क्लासेस म्हणजे शिकवण्या सुरू करता येतात आणि तुम्हाला नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित केले जातात तुम्हाला नृत्य जर येत असेल किंवा शिकायची आवड असेल तर ह्या कलेमध्ये तुमच्यासाठी खूप मोठं दालन आपल्या भारतात उघडलेलं आहे फक्त तुमची ते नृत्य शिकायची आणि सातत्याने अनेक वर्ष शिकण्याची आणि पूर्ण शिकण्याची तयारी पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेगळा व्यायाम जो आपल्या निरोगी शरीरासाठी गरजेचा आहे तो करावा लागत नाही नृत्यामधूनच वेगवेगळे अंग जे केले जातात लवचिकता येते त्याच्यामुळे आणि तुमचा आपोआप व्यायाम होतो आणि तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते